हो मॅडम तुम्ही बरोबर जागेवरती कॉल केला आहे सो आमच्याकडे सी फूड तुम्हाला खूप प्रकारच्या भेटतील जसं की मांदेली बांगडा खेकडे जर तुम्हाला काही खा खायचं असेल तर तुम्ही ते सांगा आम्ही तुम्हाला आमचे मसाले पण ते कोल्हापूरवाले इतके झणझणीत असतात ना ते सगळ्यांना म्हणजे खूप आवडीने खातात लोक हो हो पापलेट पापलेट बरोबर हां तुम्हाला भेटेल ना तुम्हाला जसं जसं तुम्हाला म्हणजे तुम्हाला तिखट कमी जास्त असेल ना ते पण आम्ही करून देऊ जसं तुम्हाला हवं आहे ना तुम्ही ते सांगा आम्हाला त्या पद्धतीने आम्हाला तुम्हाला एक नंबर चव तुमची बनवून देऊ आम्ही खेकडे वगैरे हो अजून तुम्हाला काही पाहिजे आहे का आमच्याकडे म्हणजे खूप सारे भेटतात म्हटलं तर सी फूडमध्ये बोलायला गेलं तर सुकट बोंबील असतात आमच्याकडे बोंबलाची चटणी सुकटीची भाजी ते पण ते पण तुम्हाला त्याच्यासोबत तुम्हाला घावने भेटतील तुम्हाला भाकर भेटतील तांदळाच्या तसं मला सांगा आधी हवं आहे हां आणि आमचा आणि आमच्या इकडचं जर तुम्ही कोल्हापूरची बात केली तर कोल्हापूरमध्ये इकडेही लोक जास्त करून राजाराणी खाण्याची खूप आवड असते कारण की त्याच्यामध्ये जे आमचे मसाले वापरले जातात काही काश्मिरी मिरची मासे आहेत ते पण ते म्हणजे इथे आमच्या कोल्हापूरमध्ये जास्त लोक म्हणजे ते खायला आवडतात त्यांना कारण की जे आमचे मसाले यूज केले जातात ना आमच्याकडे ते काश्मिरी चटणी असते काश्मिरी तिखालाल असतो सो त्याच्याने कसं त्याला चांगला स्वाद येतो अजून अजून म्हणून ते लोक जास्त करून ते खाण आणि इथे फेमस म्हणजे अजून जर बोलायला गेलं ना बोंबलाची चटणी लोक खूप आवडीने खातात तर तुम्हाला काय हवं आहे तसं सांगा मला तुम्हाला जर तुम्हाला आमच्याकडून काहीही तुमची काहीही आमची चूक निघणार नाही कारण की आमच्या जेवणाची नावं खूप लांब लांबपर्यंत पसरलेली आहे तुम्ही खाल तर फक्त परत आमच्याच रेस्टॉरेंटमध्ये येऊन खाल तुम्ही त्याची काळजीच करू नका तुम्हाला म्हणजे आम्ही नावं ठेवण्यासारखे जेवण अजिबात बनवत नाही तुम्ही असे खाल ना की तुम्ही परत परत आमच्याकडेच याल जेव्हा पण कोल्हापूरला तुम्ही परत आलात तर

हां बोंबलाची चटणी सुकटीची चटणी सुकट म्हणजे ती ना म्हणजे आमच्याकडे त्याचं आहे ना पहिलं आम्ही ते खूप बारीक असतं अगोदरच सुकट तर त्याची चटणी जी बनवतो ना त्याच्यात ते सुकटीचा फ्लेवर त्याच्यामध्ये टाकलेले मसाले कांदे टमाटरचं त्याच्यात जास्त मिश्रण असतं तर आता तुम्हालाच माहिती आहे तुम्ही मराठी जेवण जेवत असाल तर कांदा आपल्याला किती महत्त्वाचा असतो कांद्याने चव लागते नाही पण कांद्या कांद्याने त्याला अजून भरून चव येते म्हणून ती लोक जास्त आवडीने खातात तर तुम्हाला तुम्हाला वाटलं तर आम्ही आहे ना तुम्हाला सॅंपल म्हणून एक आहे ना आम्ही तुम्हाला बोंबलाची चटणी सुकटीची चटणी पाठवू शकतो तुम्ही खा एकदा आणि त्याच्यासोबत कसं आम्ही घावने आणि तांदळाची भाकर बी देतो हो हो तुम्हाला हां हां मी ऊन आम्ही पुरं म्हणजे त्याला सुकवतो सुकलेली मच्छी बोलतात ना तसं त्याच्यामध्ये येतं आणि तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका तुम्ही जे जे मनापासून खुशीने द्या आमचं काम काय आहे फक्त येणाऱ्या लोकांचं पोट भरणं आहे आमचं फक्त एवढं आहे की आम्ही सारे खवय्ये बस तुम्हाला पोट भरून जेवण द्यायचं आहे बस लोकांचे म्हणजे मन खूश करायचं आहे की म्हटलं पाहिजे बाई कोल्हापूरमध्ये यावं तर या अन्नपूर्णाकडे हो हो चालेल तर तुम्ही जर तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही ह्याच संपर्क ह्याच नंबरवरती मला संपर्क करा